हॅलो मॅडम मी ए पी एम सी मिडल स्कूलमधून बोलते आहे मॅडम आपल्याकडे एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आपण म्हणजे मुलांना आपला आरोग्य जागतिक आरोग्य दिनाविषयी माहिती पण द्यायची आहे आरोग्य कसं मेनटेन करायचं त्याविषयी खायचे त्यांचे म्हणजे मुलांचे आईवडीलपण प्रज प्रेजंट असतील आपण त्यांनापण थोडंसं इन्वायर्मेंटबद्दल किंवा त्यांच्या डायटबद्दल किंवा मुलांचं त्याची स्वच्छता कशी ठेवायची काय ठेवायची त्याबद्दल थोडंसं काही म्हणजे माहिती देऊ शकाल का आमच्या कार्यक्रमासाठी येऊ शकाल तुम्ही हो मॅडम मी तुम्हाला कसं वॉट्साप करेल कुठलं टामिंगमध्ये आहे किंवा काय आहे त कमीत कमी एक पं पंचवीस ते तीस पालकतरी म्हणजे हे असतील पालक असतील जास्त तर जरी नाही थांबले तर पंचवीस तीस पालक आणि विद्यार्थी आहेत आमचे शंभरदीडशे त्यांना हायजीनविषयी थोडे डिटेल्समध्ये व्यवस्थित सांगाल आणि तुम्हाला कधी यायला जमेल म्हणजे त्या हिशोबाने मला तुम्ही टाईम सांगा तुम्हाला सकाळचा परवडत किंवा शाळा आमची साडेबाराला सुटते त्या टायमिंगमध्ये जमत असेल तर हा त्या टायमिंगमध्ये जमत असेल तर त हो चालेल कारण ना मुलं आमच्याकडे म्हणजे शाळा सुटल्यानंतर पा म्हणजे पालक पण नला त्याचं मुलांना तसे पालक पण एकत्र थांबतील आणि मुलं पण थांबतील मग तसा आपण कार्यक्रम आयोजित करायला मग चालेल का तुम्हाला वेळ अशी भेटेल का हा टॉपिक मॅडम आरोग्याविषयीचं आपलं इन्व्हायर्नमेंट स्वच्छतेबद्दल सांगा की मुलाना हायजीन मेंटेन करणं सांगावं असेल किंवा पर्सनल हायजीनविषयी तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्या हिशोबाने फक्त त्यांना आरोग्यविषयक हो आहेत आहेत आहेत मॅडम काही चार्ट आहेत माझ्याकडे हो चालेल मॅडम मी घेऊन येईन माझ्याकडे मॅडम फर्स्ट स्टँडर्डपासून ते टेंथ स्टँडर्डपर्यंत मुलं आहेत चालेल मॅडम ओके थँक्यू वेळात वेळ काढल्याबद्दल आणि या कार्यक्रमासाठी ओके हो चालेल मॅम नाईन एट फाई जिरो सेवेन वन फाईव वन फिक्स टाम आणि डेट मी तुम्हाला कन्फर्म झाले की तुम्हाला वॉट्सअप करेल आणि टॉपिकविषयीपण डिस्कशन मग तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावर डिस्कस करेल मग आपण तसे तयारीनुसार या की तुम्हाला सज कि लोकं असेल किंवा कसं असेल किंवा मला काही अजून इन्स्ट्रक्शन द्यायचं असेल तर तुम्ही सांगू शकता मी त्याच्यावरपण प्लॅनिंग करूया ओके मॅडम ठीक थँक्यू